हो मला उंचीची भीती होती आणि चढते वेळी तर जास्त वाटते कारण चढते वेळी आपण पाहतो की आपण पडणार तर नाही आपला बॅलन्स ठीक आहे का आणि काही हात पकडण्यासाठी आहे का हे सगळं पाहूनच वर चढावं असं वाटते आणि वरून खाली पाहिलं ते जास्त भीती वाटते की आपण काही जर पाहिलं तर आपण पडणार नाही का आणि थोडंसं चढल्यावर असं वाटलं नाही बाबा हा खूप उंच आहे आणि आपण चढू नाही शकणार तर असं वाटते की नाही बाबा त्याच्यापेक्षा आपण नाही चढलेलं बरं आणि बाहेर येणंच खूप चांगलं आहे